अमरावतीतलं जर झालं तर आरोग्य सेवामध्ये जर झालं तर अमरावतीमध्ये जसं डफरीन इरविन दवाखाना तिथे काही एवढी सुविधा नाही आहे जनतेनं जनतेचे खूप हाल होत आहे इरविन दवाखान्यात तर रुग्णांनासुद्धा बाहेर झोपावे लागते माझी इच्छा तर अशी आहे की अमरावती जिल्ह्यातील इरविनमध्ये बेड बेडची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून गोरगरीबांना लहान मुलांना बेडवर झोपून आराम करायला भेटेल कारण का अमरावती जिल्ह्यामध्ये असं रुग्णालय आहे की त्यांना तिथे काही एवढी स्वच्छतासुद्धा नाही आहे संडास बाथरूमची स्वच्छतासुद्धा नाही आहे बेड वगैरे सुद्धा उपलब्ध नाही आहे माझी इच्छा न असं आहे की त्यांना बेड वगैरे किंवा शौचालय वगैरे आणि चांगल्या सुविधा जेवणाचे वगैरे उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने आरोग्य रुग्णालय आरोग्य रुग्णालय स् साफसूफ आणि आणि आपल्या रुग्णांना सहारा होईल असं ते त् तिथे आपल्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे